हॅलो हां ओंकार टॅक्सी सर्विस ना अच्छा आम्हाला एक टॅक्सी भाड्यावरती हवी होती आम्ही साधारणपणे सिंधुदुर्गात येत्या एका महिन्यामध्ये आम्ही येऊ सिंधुदुर्गात सावंतवाडी रेल्वे स्टेशनमध्ये तर तिथून आम्हाला कॅरी करून सावंतव सिंधुदुर्ग किंवा आसपास जी जी मोठी देवळं देवळं वगैरे आहे सगळी तर त्या ठिकाण आम्हाला फिरायचं आहे मये ती गाडी कोणती आहे ती आम्ही कळायला हवं आधी त्याप्रमाणे नंतर आम्ही मग डिसाईड करू तर ती कोणती वगैरे आहे तसं आम्हाला सांगाल का तुम्ही जवळपास जिल्ह्याचे जवळपास साधारण

हां हां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

गोव्यामध्ये ठीक हां हां बरं हां बरं ठीक आहे ठीक हां तर तुमचं ए सी अँड नॉन ए सीचं काय भाडं आहे आम्हाला ए सीच हवं आहे जास्त करून

हो हां हां हां

हो होय होय

हां आणि पूर्ण आम्ही फॅमिली येणार आहोत आणि पाच सहा सातजण असणार फॅमिलीमध्ये आमच्या

अच्छा अच्छा आणि आम्हाला एक टुरिस्ट गाईड आम्हाला लागणार आहे तर त्याचं काय तुम्हाला नंबर वगैरे असतील तुमच्याकडे आम्हाला जर सेंड करून ठेवू शकता हो हां हां हो हो चालेल चालेल आणि

हां अच्छा चालेल चालेल ठीक आहे चालेल ठँक्यू ठँक्यू ओके